नमस्कार पाणी पुुरवठा खात्यात कॉल लागला आहे का मी सोनल नगरमधनं बोलतो आहे माझ्या घरात पाणी येत नाही आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे आजूबाजूलासुद्धा मी बोललो आहे शेजाऱ्याजांच्याकडे सुद्धा पानी येत नाही आहे कदाचित त्या तिकडनंच कुठे न तरी प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही पाणीच सोडलं नसेल त्यासाठी मी तुम्हाला कॉल केलं आहे जर तुम्ही पाणी सोडलं आहे आणि इथे पाणी येत नाही आहे त्याचा अर्थ कुठेतरी आधे किंवा मधे लीक असावी अशी शक्यता आहे तर कृपया तुम्ही तपासून आम्हाला किंवा आमच्या कोणाला तरी कळवू शकता का किंवा इथे माणूस पाठवून त्याचा एकदा सर्व समजून तुम्हाला